योगातील तुमचं आवडतं आसन कोणतं योगातील माझं आवडतं आसन आहे शवासन शवासन हे आसन मला माझ्यातलं मेडीटेशन आणि एक स्वतःमध्ये झाकण्यासाठी मदत करतं त्यामध्ये असं आहे की आपण एक आपल्या मांडी घालून एक विश्राम आणि समाधान स्थितीमध्ये बसतो पाठीचा कणा ताठ सरळ उभा मान आणि डोळे समोर दोन्ही हातांना आपण मांडीच्या कोपऱ्यांवरती ठेऊन डोळे बंद करून एक एका अंगठ्याने नाकाचं एका साईटचं फ्लॅप बंद करायचा आणि एका साईडने श्वास घ्यायचा आणि तो श्वास दीर्घ श्वास श्वास घेऊन एक मिनिट वगैरे किंवा तुम्हाला जमेल तर तीस सेकंद होल्ड करायचा त्यानंतर तो दुसऱ्या साईडने सोडायचा परत त्या ज्या साईडने सोडलं त्या साईडने श्वास घ्यायचा आणि तो दुसऱ्या साईडने सोडायचा असं जेमतेम तुम्ही दहा ते वीस वेळा करू शकता ह्या आसनाचं नाव आहे योगासन आणि हा योगासन तुम्हाला फुफ्फुसासाठी तुमच्या फेफड्यांसाठी तुमच्या दिवसभराच्या दगदगीसाठी खूप चांगला आहे दिवसभराची दगदग अशी की तुम्हाला एक दीर्घ श्वास घेण्याची सवय लागते आणि त्यातून तुम्हाला खूप चांगले आरोग्य प्राप्त होते जर तुम्ही श्वासच दीर्घ घेत नसाल तर तुम्हाला नीट श्वासोच्छवास होणार नाही आणि त्यातनं तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते धन्यवाद